हां बोला हां साई पॅलेस बोला ना सर विकास बोलतो आहे हां बोला सर कधीचं आहे सर सर अठराला चेकाऊट आहे का ओके बोला ना सर आहे ते म्हणजे कसं आहे सर आता दोन रूम आहेत एक सुपर आणि सुपर डिलक्स आणि डिलक्स हां एकाचे ब पंधराशे आहे बा डिलक्स आणि सुपर डिलक्सचे अठराशे हां ॲमेनिटीजमध्ये तुम्हाला आपण हां बरं इज इन अ गुड कंडिशन तुम्हाला ॲमेनिटीजमध्ये ब्रेकफास्ट देऊ आम्ही ब्रेकफास्टमध्ये पोहे भेटेल नॉनव्हेज असेल तर आम्लेट पाव वगैरे काय भेटू शकते ब्रेड बटर वगैरे हा सर देऊ ना सर त्या हिशोबाने पण देऊ आपण आपल्याकडे आहे फोर बेडचं पण आहे स्विमिंग पूल असेल पण त्याचा टायमिंग असतो सकाळचा आणि इव्हीनिंगचा आणि हां जा जाऊ शकते सेफ आहे सर सेफ आहे सेफ आहे हो लंचसाठी तर आता सर ते मॅन्यूवर ऑर्डरवर पण आहे नाही ऑन मॅन्यूवर मॅन्यूवर तुम्ही जे ऑर्डर करणार त्याच्या हिशोबानं देतो काही नाही सर फक्त इंडोर गेम्स आहेत थोडेफार हां इन इन इंडोर गेम्स वगैरे आहे कॅरम वगैरे आहे टी टी आहे टेबल टेनिस वगैरे ते संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता आणि सकाळी तर हां प्रोव्हाइड करू सर असं ठेवत नाही आम्ही पण प्रोव्हाइड करतो आ काय प्रो तुम्हाला पाहिजे सिक्सटीन सेव्हन्टीन सिक्सटीन आणि सेव्हन्टीन एटीनला सकाळी जा डे हे आहे ना चेकाऊट आहे मग दोन दिवसाचं होणार साहेब हां हां काय नावा आहे सर ते नाव लिहून घेतो हां डिटेल हाच नंबर आहे ना आपला ओके सर ओके नो इश्यू थँक्यू सर